सत्य घटनांवर आधारित असे बरेचसे पुस्तकं मला खूप आवड मला आवडलेली आहेत आणि बरेचसे पुस्तकं आहेत त्यापैकी मी एक वाचलेलं आहे त्याचं नाव मला नीट आठवत नाही आहे तर त्यात एक दुकान मालक असतो त्यावर त्याच्यावर पोलीस त्याला त्याचा गुन्हा नसतानाही त्याला पकडून नेतात आणि मग जेलमध्ये कसं जीवन असते याबद्दल तो त्याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे कोण कशा कोणाची चूक नसतानाही कसं जेलमध्ये आलेलं आहे याबद्दल दाखवलेलं आहे पूर्ण जेलचं वर्णन त्यानं इतकं छान केलेलं आहे आणि कुठला गुन्हेगार कसा तयार होतो याबद्दलपण त्यांनी त्याचं त्यात वर्णन केलेलं आहे जे प्रेक्षकां जे वाचकाला एकदम खिळवून ठेवतं पुस्तक ते पुस्तक वाचण्यासाठी ती एकदम खूप छान त्यांनी ते जे पुस्तक आहे ते खूप छान लिहिलेलं आहे त्यांचं ज्ञान किती त्या स त्या गुन्हेगारीच्या याच्यात त्यांचं किती